ओके तर मॅम तुम्ही विरारवरूनच ट्रॅव्हल करणार आहे ट्वेंटी जण आणि कोणी अदर प्लेसचे नाही आहेत फक्त विरारचेच आहेत ना वीस जण ओके मग तुम्हाला तिकडून मिनिबस केली जाणार आमच्याकडून ए सी नॉन ए सी आमच्याकडूनच असेल इफ तुम्हाला ए सी हवे तर टू थाउजंड एक्स्ट्रा चार्जेस असणार त्याचे तिथून ते इथपर्यंत यायचा खर्च सगळा आमचा खर्च सगळा तुमचा असणार आहे आणि जे फॅसिलिटीज अव्हेलेबल असणार आहेत आमच्याकडून ते जेवण फूड वगैरे व्हॉटएवर इटि ज आणि सोबतच तिकडे दर्गा पण आहे तर तुम्ही दर्गा पण व्हिजिट करू शकता तिकडे आणि तिकडे चादर चढवायला किंवा महालक्ष्मीला फूल चढवायला हे सगळं आमच्याकडून असणार आहे जेवण आमच्याकडून असणार आहे

ए सी विथ ए सी असणार आहे तर टू थाउजंड एक्स्ट्रा तुम्हाला पे पे करावे लागतील आणि नॉन ए सी जेवढे आम्ही पॅकेज देऊ तेवढे पॅकेज वीस हा वीस हजाराचा आहे पण आम्ही तुम्हाला पंधरा हजारमध्ये नेऊ कारण की आता थोडे डिस्काउंट चालू आहेत म्हणून सेवन सीटर कार्स मॅम ॲक्च्युली आमच्या इथे अव्हेलेबल नाही आहे सध्या तर मेनी बसेस ओनली अवेलेबल आहे त्यांचं नाव ओ ओके श्रृती पारे तुमच्या रिलेटिव्ज आहेत हां ओके मग आम्ही रेफ म्हणजे तुमचे नातेवाईक आहेत ह्या संदर्भात आम्ही तुमचे तेरा हजार करू वीसजणांंचे इन्क्लुडे सगळं ए सी विथ विथ ए सी हो किती ट्वेंटी नाईन ना एक मिनिट हां चेक करते हो ट्वेंटी नाईनला अव्हेलेबल आहोत आम्ही आम्ही तुम्हाला विरारवरून पिक करू हो पण मॅम तुम्हाला त्याचे चार्जेस करावे लागतील पण हो तुम्ही आम्हाला एक दिवस अगोदर सांगायला पाहिजे मग मग तसं आम्ही अरेंज करू ओके चालेल

माझा तुम्ही तुम्ही ईमेलवर मला मॅसेज करू शकता ईमेल मला टाका माझा ईमेल आहे जुई चोपडे ॲट द रेट ईमेल डॉट कॉम ओके